मी वाशिममदून भावसार या दुकानातून सनकोट खरेदी केला पण त्याचा कापड थोडा जाड आहे आणि त्यानं मला जास्तच गरम जाणवत आहे आणि तो धुतल्यानंतर असा चोळामोळा होतो सरळ कापड राहत नाही आणि त्याला त्याचे बटन्स जास्त लवकर लवकर असे तुटत आहे शिलाई उसवत आहे धुतल्यानंतर त्याचा त्याच्यावरची डिजाईन निघून जात आहे कलर उडत आहे अशी त्याची कॉलिटी मला नाही आवडली